माझ्या शाळेमध्ये माझा आवडता विषय हा गणित होता कारण मला गणित आवडायचं हे तर आहेच पण माझी जी शिक्षक होती त्यांनी मला एवढं चांगल्या पद्धतीने समजून सांगायचे की माझा आवडता विष शिक्षक आणि आवडता विषय तोच बनला आणि मला सगळ्यात कठीण वाटायचं इंग्रजी कारण तेव्हा इंग्रजी शिकव शिकवणारे पण चांगले नव्हते आणि माझंही ज्ञान किंवा मला ते अवगत इतकं चांगल्या पद्धतीन होत नव्हतं पण आता माझं इंग्रजी चांगलं आहे पण तेव्हा खूप खराब होतं तर आणि माझ्या मला एक आठवण सांगायची आहे तुम्हाला का जेव्हा मी नवव्या वर्गात होते तेव्हा मी एम एच सी आय टीचा क्लास लावला होता त्यानंतर एक त्याची एक्झाम झाली तर त्या एक्झामध्ये मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि या साठी म म्हणजे माझी वाहवा सगळीकडे झाली माझ्या शाळेमध्ये बाहेर सुद्धा झाली पण ही जी आठवण आहे की सगळ्यांनी मला त्याच्यानंतर प्रोत्साहित केलं की तू म्हणजे हुशार आहे तू इतकी चांगली आहे की श एम एच सी आय टीमध्ये आऊट ऑफ घेऊ शकली तर याचा फायदे तुला आयुष्यातही होईल तर याचा मला खूप आनंद वाटतो की त्याकाळी मला प्रोत्साहित केलं